नमस्कार मी काही घरगुती वस्तू ऑर्डर केल्या होत्या आणि अपेक्षित डिलिवरी तारीख निघून गेली परंतु अजूनही पॅकेज आलेले नाही कृपया मला काही मदत करू शकतात का या बाबतीत हो हो माझा ऑर्डर नंबर आहे एक दोन चार पाच तीन सात आठ मी किचनची काही साधने आणि काही सफाई उत्पादने ऑर्डर केलेली होती अपेक्षीत डिलिवरी तारीख ही वीस डिसेंबर होती परंतु आज मात्र बावीस डिसेंबर असूनही आलेली नाही हो माझा डिलिवरी पत्ता आहे फ्लॅट नंबर चौदा हो हो फ्लॅट नंबर चौदा सुमन सिंफनी अपार्टमेंट मखमालाबाद रोड महादेव कॉलनी नाशिक हो हो हो मला मदत केल्याबद्दल धन्यवाद प्लीज मला नवीन डिलिवरी तारीख कधी मिळेल हे सांगू शकेल का ओके ओके धन्यवाद मी तुमच्या उत्तराची वाट पाहील